हॅलो हां कोण बोलत आहे बोर्ड बंद पडलं आहे का अच्छा अच्छा मला सांगता का नक्की तुमची स्थिती दोन तीन बोर्ड बदलायचे आहेत ठीक आहे ठीक आहे मग मी तुम्हाला सांगते की मला कधी वेळ असेल ते वगैरे मग मी बघते तुमची बोर्ड कधी बघता येतील का आणि काय प्रॉब्लेम आहे का मी आता तुम्हाला साधारण किंमत सांगू शकते मला सांगता का किती बोर्ड एकूण बदलायचे आहेत तुमच्या घरातले चार ते पाच हां ठीक आहे मग मी तुम्हाला साधारण त्याची किंमत सांगते एका बोर्डाची किंमत तुम्हाला पडेल साधारण पाचशे चारशे रुपयापर्यंत पडेल आणि तुम्हाला हो आणि ठीक आहे आणि मग त्याच्यावर परत जर वायरिंग वगैरे करायचं असेल किंवा त्याला वगैरे शिट्स वगैरे बसवायची असेल तर त्याचा खर्च वेगळा येईल

आणि तुमचं त्याच्यानुसार कनेक्शन म्हणजे किती लांब आहे एखाद्या बोर्डपासून एका बोर्डचं दुसऱ्या बोर्डपर्यंत किंवा लाईटपर्यंत त्याच्यानुसार तुमचं कॉस्टिंग वाढेल वाढू शकतं म्हणजे जर जास्तच लांब असेल तर आपण जास्त जास्त मोठी ही घ्यावी लागेल आपल्याला मग मी माझ्या आत्ता सध्या तरी मला वेळ नाही आहे पण मी तुम्हाला दोन चार दिवसांत परत फोन करून सांगू शकते दोन चार दिवसांमध्ये सांगू शकते

आणि अजून काही तुम्हाला काही हवं आहे का अच्छा कनेक्शनच पूर्ण वेगळं करायचं आहे का मग तिथे फ्रीज जिथं तुम्ही ठेवला आहात तिथे साधारण जागा आहे का वरती किंवा त्याच्या बाजूला वगैरे हां मग आपण तिकडे बसू शकतो बोर्ड वेगळं असेल तर म्हणजे फ्रीजसाठी आपल्याला छोटा बोर्ड चालेल म्हणजेच थ्री पीनचा म्हणजे नक्की प्रॉब्लेम काय होतो तुमच्या पंपामध्ये म्हणजे चालू केलात की चालू दिसतो आणि पाणी येत नाही की चालू केलं चालूच होत नाही तिकडचं लाईट वगैरे ब्लिंक होतो का अच्छा स्टार्टरच बदलायचं आहे का तुम्हाला मग मी एकदा परत एकदा ब बघते म्हणजे आता तुम्ही सांगताय खरं मला मग मला असं वाटत आहे की त्याच्या स्टार्टरमध्येच सगळी प्रॉब्लेम असणार आहे किंवा तिथून ज्या वायर्स वगैरे येतात त्याच्यामध्ये त्या चिकटत वगैरे असतील त्याच्यामुळे काही तरी त्याला प्रॉब्लेम होत असेल हो आणि तुमचं फक्त एवढंच काम आहे ना ठीक आहे ठीक आहे चालेल ठेवू मग हो हो हो ठीक हां हां चालेल ठेवू